ग्रहण ही खगोलीय घटना मी स्वतः पाहिलेली आहे आणि हे आम्हाला शाळेमध्ये दाखवलेलं होतं ग्रह ग्रहण मी खूप वेळा ऐकलेलं होतं की ग्रहण होतं पण ते मी कधीच अनुभवलं नव्हतं पण एखाद एक दिवशी शाळेमध्ये ग्रहण हे सर्व विद्यार्थ्यांना दाखवलेलं होतं आणि त्या ग्रहणांमध्ये आम्ही ते जेव्हा दुर्बिणीतनं बघितलं ते खूपच छान असं होतं आणि तो वेगळाच एक अनुभव होता जेव्हा ग्रहण हे धूमकेतू यासारखी खगोलीय घटना आपण पाहतो तेव्हा आपल्याला भूगोलाबद्दलची माहिती होते तसेच आकाशात होणाऱ्या अनेक प्रकारच्या हालचालींचीसुद्धा माहिती होते त्यामध्ये होणाऱ्या अनेक विविध काय काय बदल असतात तेही आपल्याला भेट बघायला मिळतात तसेच ग्रहण हे खूपच असे प्रसिद्ध असे आहे की खूप जण त्याला बघण्यासाठी विचलित होतात तसेच ते अनेक वेळा सर्व जण खूप जण बघतातही ग्रहण लागलं आपण ऐकलेलंच आहे तसेच आपण त्याबद्दल ऐकलेलं टी व्हीवर टी व्हीवर न्यूजवर त्यामध्ये तिथे सांगितलेलं असतं की ह्या ह्या दिवशी ग्रहण लागणारे आपण ग्रहणांबद्दल खूप ऐकलेलं आहे त्याबद्दल जे निगेटिव्हसुद्धा ऐकलेलं आहे आणि पॉझिटिव्हसुद्धा पण विज्ञानाच्या दृष्टिकोनाने बघितलं तर ग्रहण हे आकाशात हे अंतराळात होतं ती एक प्रक्रिया आहे निगेटिव्ह तर बघण्यासारखं काहीच नाही आहे तसेच ग्रहण हे बघताना खूपच छान असं वेगळा तो अनुभव असतो जो शब्दात सांगता येत नाही आणि ग्रहण हे खूपच असं जेव्हाही ग्रहण लागेल तेव्हा नेहमी बघावं असं वाटेल असं आहे आणि धूमकेतू यासारखेही खूप सारे असतात ग्रह ते आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी नाही पण दुर्बिणीने बघू शकतो आणि जे शाळेच्या विद्यार्थ्यांना खूपच आवडीचं असतं आणि ते शाळेत दाखवलेलंसुद्धा असतं